हां बोला मॅडम कोण बोलत आहे हां उषा कुमरे हां बोला बोला मी प्रिंसिपल बोलतो शाळेमधून तुम हो नंबर दिला होता शाळेत इथे ॲडमिशनला काय आले होते काल बहुतेक

ॲडमिशनची प्रोसेस सुरु झालेली आहे आता सध्या हां जसं आता के जी वनला करायचं झालं नर्सरीला वगैरे कुठं होती मुलगी हो का चालेल ना हो तर ती नर्सरीची जी सर्टिफिकेट दिली असेल ना शाळेतून ते सर्टिफिकेट आणि जशी आता ॲडमिशन करायची आहे तर तुम्हाला ह्या आठ दहा दिवसात तुम्ही केव्हाही येऊन ॲडमिशन करू शकता हां आणि जसे काही नाही तिचं जे जल्मदाखल्याचा पुरावा लागेल बर्थ सर्टिफिकेट हां वडलाचं आधार कार्ड तिचं आधार कार्ड आणि आईचं आधार कार्ड सोबत समजा असे तीन डॉक्युमेंट लागतील आणि चार पासपोर्ट

ॲडमिशन फी बघा पहिल्या वर्षी जाते के जी वनला पंचवीस हजार रुपये फी आहे आणि ते तुम तुमचे म्हणजे फी झाली त्याच्यानंतर ट्रॅवलिंगचा खर्च वेगळा जो तुम्हाला जर शाळेची गाडी लागत असेल तर त्याचा वेगळा लागेल किंवा मग तुम्ही स्वत आणून आणनं नेणं करू शकता आणि पुस्तकं आणि आपले स्कूल ड्रेस हे आपल्याला तुम्हाला विकत घ्यावं लागेल वेगळे

आणि तशा शाळेची गाडी जर लागली तर त्याचे दहा हजार रुपये लागतात वर्षाचे हां हा टायमिंग राहतो सकाळी आठ ते दोनपर्यंत हो हो तर सुरवातीला कमी राहील एक दोन महिने आठ ते बारा वगैरेच राहील समथिंग मग जसं जसं मुलं रमायला लागेल तसं आम्ही टायमिंग वाढवतो थोडासा आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी तुम्हाला मग ती बावीस हजार जशी फी आहे दशी दरवर्षी हजार दोन हजार रुपये इन्क्रिमेंट होईल तशी वाढत जाईल फी आणि बाकीचा खर्च तो तुम्हालाच करावा लागेल

हो हो तुम्ही शाळेत या हो आले तर चालेल फारच चांगलं आले तर काय हरकत नाही तो डाक्युमेंट घेऊन या आणि तुम्ही वन टाईम करत असेल इंस्टा पेमेंट तर वन टाईम करा किंवा मग इंस्टाॅलमेंट म्हणत असाल तर दोन इंस्टाॅलमेंट तुम्हाला पाडून देऊ शकतो आम्ही ठीक आहे ॲडमिशनच्या साथ ते भरावं लागेल कंपल्सरी आणि अर्धे तीन महिन्यांनी मग

ठीक हो हो हो सी हो सी बी एस सी पॅटर्न ओके ठीक ओके